दोन लाख वीस हजार तीनशे एकोणपन्नास पस्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे सत्त्याण्णव एकोणसत्तर लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव तेवीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न एकोणचाळीस लाख बहात्तर हजार सातशे पस्तीस